मराठी भाषेला माध्यमांमध्ये आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळते असे वाटते का आता हा प्रश्नच खरं म्हणजे दोन्ही बाजूंनी त्याचं उत्तर देता येईल असं असा प्रश्न आहे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून त्याकडं बघता याच्यावर ते उत्तर अवलंबून आहे म्हणजे असं की शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि माध्यमांमध्ये मराठी माध्यमाची जी मराठी माध्यमाचं जे शिक्षण आहे किंवा मराठी माध्यमाचे जे शाळा आहेत तिथं उघडच आहे की मराठी मात भाषेला पुरेसं तिथं प्रतिनिध्व मिळ प्रतिनिधित्व असतंच आहे कारण पुस्तकं मराठीमध्ये आहेत सगळे विषय मराठीमध्ये आहे माध्यमांमध्ये म्हणजे मराठी माध्यमांची चॅनल्स आहेत किंवा एकूण व्हॉट्सॲपवर सुद्धा किंवा प्रिंट मीडियावर किंवा डिजिटल मीडियावर किंवा एकूण जे काय हे आहे तिथंही मराठी भाषेला पुरेसं प्रतिनिधित्व नक्कीच मिळत आहे ते प्रदिति प्रतिनिधित्व देणं हे त्या त्या वापरकर्त्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मग मराठी भाषेच्या ज्या मर्यादा आहेत ह्या मर्यादांचा सुद्धा तिथं आपल्याला विचार करायला पाहिजे कारण असं की व्यवसाय किंवा उद्योग इंडस्ट्री हे कोणती उद्योग इंडस्ट्री असेल किंवा हे असेल तरी त्याची समजा बोर्ड मीटिंग आहे तर त्या बोर्ड मीटिंग किंवा त्यांची जी महत्त्वाची जी व्यावसायिक चर्चा आहेत किंवा काही व्यवहार त्यांचे ठरवायचे आहेत तर त्याच्यासाठी जे ज्या दोन व्यवसाय प्रतिनिंधींचे ज्या चर्चा असतील ह्या चर्चा साहजिक आहे की ह्या चर्चा इंग्रजीमध्येच जास्त करून होतात कारण एकतर इंग्रजी भाषेला व्यवहारामध्ये असलेलं जास्त महत्त्व हा एक भाग आहे दुसरी गोष्ट अशी की मराठीमध्ये उद्योग उद्योगांमधल्या किंवा व्यवसायांमधल्या ज्या काय टर्मिनॉलॉजी आहे ज्या जे प्रतिशब्द मराठीमध्ये उपलब्ध असायला पाहिजे ते तितक्या सहज उच्चारता येणारे किंवा व्यवहारात बोलीभाषेमध्ये रुळले गेलेले असे शब्द नाही आहेत ते ओढूनताणून त्या इंग्रजी शब्दांचं मराठीकरण करावं लागतं आणि ते बऱ्याच वेळेला अतिशय विचित्र असं असतं म्हणजे शासकीय मराठीसुद्धा किंवा मागं एका ग्रहस्थानं असं प्रयत्न केलेला होता संस्कृत शब्दच एकमेकांना जोडून ते मराठी प्रतिशब्द तयार करायचा असा एक प्रयत्न क प्रयोग करण्यात आलेला होता तो सपशेल फसलेला आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे कारण ते शब्द आज कोणीही वापरत नाही मी समजा एखाद्याला तो मला शब्द माहीत असेल आणि मी तो एखाद्याला दाखवलं असा बोलून दाखवलं तर त्याला त्याचं त्याचा चेहरा ब्लँक राहतो चेहरा कोरा राहतो त्याला काहीही त्यातनं अर्थबो हो अर्थबोध होत नाही आणि साधे साधे जे व्यवहारातले नेहमीचे शब्द आपल्या मराठीमध्ये आपल्या बोलीभाषेमध्ये इंग्रजी शब्दाच्या ज्या पद्धतीनं रूळलेले आहेत तर तिथं मराठी प्रतिशब्द आपण देऊ नाही शकत आणि त्यामुळेच व्यवसायातले किंवा उद्योगांमधले इंडस्ट्रीमधले तिथंही मराठी प्रतिशब्द देणं हे फार अवघड आणि किचकट काम आहे त्यामुळं जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत एकतर आपल्याला इंग्रजीतच संभाषण करावं लागेल किंवा मग तिथं मराठीच्या मराठी भाषेच्याच एकूण मर्यादा त्या आहेत असं स्वीकारून तिथं इंग्रजी बोलणं हे मराठीला म्हणजे मराठीच्या अभिमानाला मराठीचा अभिमानी जरी मी असलो किंवा एखादी व्यक्ती असेल तरी अशा काही ठिकाणी त्याला इंग्रजीतच बोलणं भाग आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल माध्यमांमध्ये आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये मराठीची जी एक क्षमता आहे जी ताकद आहे त्याच्या नुसार त्याच्या प्रमाणामध्ये त्याला प्रतिनिधित्व मिळते असं त्यामुळे आपण नक्कीच म्हणू शकतो त्याच्या पलीकडं जाऊन जिथं मराठी मराठीच्या मर्यादा संपतात त्याच्या पलीकडं मात्र तिथं त्याला प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षाच मराठीनं किंवा बा कोणीही करतात कामा नये आणि त्यामुळं त्याच्या योग्यतेनुसार त्याच्या पात्रतेनुसार त्याच्या क्षमतेनुसार त्याच्या मर्यादेनुसार त्याला योग्य पुरेसं प्रतिनिधित्व माध्यमांमध्ये सुद्धा आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा मिळतं आहे असं मला वाटतं धन्यवाद